होय मी माझा कॅमेरा वापरून रिल्स आणि शॉर्टचे छायाचित्रण बऱ्याच वेळा केले आहे आणि जेव्हा आपण आपला स्वतःचा कॅमेरा वापरून एखादी रील किंवा शॉर्ट्स बनवतो त्यावेळी एक वेगळीच मजा आपल्याला येते कारण की जेव्हा आपण एखादा पिच्चर घेतो ते फक्त एका पिच्चर मजे एका सोशल मीडियावर आपण फक्त एक पोष्ट किंवा एक ष्टोरी शेअर करून त्या पिच्चरचं डिस्क्रिप्शन गे देत असतो पण जेव्हा आपण एखादी रील किंवा शॉर्ट ब स्वतः तयार करतो स्वतः मेहनत घेऊन आणि तेव्हा आपण ती तेवढा पण त्या शॉर्ट्स आणि विडिओ किंवा रील बनवायला आपला टाइम दिला असतो आणि तेव्हा आपण आप ते सोशल मीडियावर टाकतो तसं की फेसबुक वॉट्सअप इंष्टाग्रामवर तेव्हा पोष्ट करतो ती पण राहते तीस सेकंडाची रील किंवा शॉर्ट्स तेव्हा आपल्या मनामध्ये एक वेगळाच आनंद येतो कारण की ते एक शॉर्टसमध्ये पंधरा ते तीस सेकंडामध्ये आपण ते आपलं छायाचित्र एकदम सांगतो की आपण कशा बाबतीत लिहिलं आहे हे त्या तीस पंधरा ते तीस सेकंडाच्या रील किंवा शॉर्टमध्ये आपण काय सामाजिक संदेश दिला आहे किंवा बाबा आपली पर्सनॅलिटी काय आहे आपलं व्यक्तिगत जीवन कसं काय चाललं आहे किंवा आपण असंच टाइमपाससाठी ती रील किंवा शॉर्ट तयार केला आहे तर ते आपण जेव्हा एक शेअर करतो तेव्हा आपल्याला वेगळा आनंद येतो आणि मी बऱ्याच रिल्स आणि शॉर्ट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत ते मला पिच्चर घेण्याहून रील आणि शॉर्ट तयार कर तयार करतो तेव्हा खूप आनंद भेटतो आणि पिच्चर तेव्हा आपण टाकतो त्यावेळी तेवढे व्ह्यूज लाईक भेटत नाही तेवढे आपण मेहनत करून त्यावर रील आणि शॉर्ट्स टाकतो आणि ते रील किंवा शॉर्ट चांगले निघाले तर आपल्या मित्रमैत्रिणींचे कमेंट वाचून आपल्याला खूप आनंद होतो आणि जर त्यात आपण सामाजिक संदेश दिला तर त्याहून चांगली रील किंवा शॉर्ट माझ्यादृष्टीने दुसरी कुठली नसेन असं मला वाटते

पिक्चर घेण्याहून रील आणि शॉर्ट खूप वेगळे आहेत कारण की पिच्चर आपला फक्त सिंगल असतो किंवा एखादा दुसरा असतो रील शॉर्टमध्ये आपण सात आठ पिच्चर एकत्र करून सुद्धा रील आणि शॉर्ट्स तयार करू शकतो आणि त्याला मागून गाणे बीणे इफेक्ट वगैरे बरेच प्रकार आहेत ते वापरून आपण त्याला चांगली बनवू शकतो अजून असं माझं स्पष्टीकरण आहे